अनुष्का हां दाढ दुखते आहे

काय नाही दाढ दुखते आहे दाढेची हिरड्या सुजल्यात नाही घरी असते नाही घरीच अस

हो चालेल नाही

हो ठीक आहे चालेल कोणत्या गोळ्या घ्यायच्या हा चालेल ठीक आहे हां चालेल ती दाढ तशीच ठेवावी लागेल की काढावी लागेल हो किडलेली आहे हां चालेल कधी कधी यावं लागेल ती दाढ काढायला हां चालेल किती खर्च येईल त्याचा हां चालेल एकत्र द्यावे लागतील की टप्प्याने दिले तर चालतील हां

हो चालेल ओके ठीक आहे तुमचा ॲड्रेस काय आहे दवाखान्याचा हां ओके ठीक आहे हाच तुमचा हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे का ठीक आहे चालेल चालेल आल्यावर कॉल करेन ओके ठीक आहे चालेल हां हां बाय